सगळ्यात अगोदर आपण स्वतः पोहायला शिकत आहो आहेत त्या वेळेस आपल्याला पाण्यात न उतरता आपण एखादं आपल्या पाठीवर एखादं टूब किंवा एकादा भोपळा वगैरे हा बांधावा लागतो आणि नंतरच आपल्याला पाण्यामध्ये गेल्यानंतर आपण सुरक्षित राहतो आणि महत्वाची गोष्ट आहे पाण्यामध्ये पोहताना आपण कानात पाणी आपल्या जाऊ नये म्हणून कापूस घातलेला चांगला जेणेकरून आपली कानठळी वगैरे बसली जात नाही आणि महत्त्वाची गोष्ट आहे की पोहताना आपण सुरुवातीला जि ज्या भागात पाणी कमी आहे तिथूनच सुरुवात केलेली चांगली कारण बऱ्याच लोकांना किंवा मला स्वतःला पाण्याची अगोदर पोहायला यायच्या अगोदर खूप भीती वाटायची आणि मग ज्यावेळेस मी हळूहळू शिकलो त्यावेळेस पुन्हा माझी पूर्णपणे भीती मेली त्याची पोहायची पाण्याची आणि महत्त्वाची गोष्ट एक आहे की त्याच्यामध्ये पोहताना आपण बऱ्याच गोष्टींची अत्यावश्यक काळजी घेतलीच पाहिजे कारण पोहताना एखाददिवस विहरीत पोहत असेल तर दगड वगैरे लागायची भीती आहे त्याच्यामुळं पाण्यात उडी वगैरे मारताना सुद्धा आपण मध्यभागी मारली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे की तिथं मोटर वगैरे चालू आहे का पाण्याची शेतातली ते बघितलं पाहिजे मोटर बंद असेल तरच पोहलं पाहिजे नाही तर एखादेवेळेस करंट उतरला तर त्याच्यामध्ये अपघात होण्याची भीती असते त्याच्यामुळे पोहताना शक्यतो लय मोटर बंद आहे ही आठवणीणं लक्ष देऊन काळजी घेतली पाहिजेच